आपन हॉर्स रायडिंग करतांनी आपला जो वाहन असते ते असते घोडा तर आपण त्याचाशी असा नि सं संबंध निर्माण करायला पाहिजे की आपला विश्वास त्याच्यावर बसून जायला पाहिजे की हा आपल्याला आपल्या ए जो जे पण आहे जिथे पण आपल्याला पोहोचायचं आहे अथवा जिथे पण आपल्याला जायच आहे तिथे तो आपल्याला सुखरूप पोचवेल जिथे थांबायचं आहे तिथे थांबवेल अजून जिथे वेग वाढवायचा आहे तिथे वेग वाढवेल तर अशाप्रकारे आपण घोड्याशी नातं निर्माण केलं पाहिजे ज्यानी की आपल्याला त्याच्यावर पूर्ण विश्वास होईल अजुन हॉर्स राइडिंगमध्ये विश्वासाचे महत्त्व हे आहे की आपण घोड्यावर विश्वास करायला पाहिजे कारण आपण हॉर्स राइडिंगमध्ये जोपर्यंत त्या घोड्यावर विश्वास नाही करू तोपर्यंत आपलं जे ब संबंध आहे बंधन आहे ते बरोबर होऊ नाही शकणार अजून आपण आपलं एंडिंग पॉइंटवर नाही पोहोचू शकू तर विश्वास खूप महत्त्वाचा आहे कारण विश्वासाशिवाय शिवाय आपण काहीच नाही करू शकू ना घोडा तुमचं काही करू शकेल ना तुम्ही त्यांच्या कामात येऊ शकाल तर आपण पुष्कळ प्रयत्न केला पाहिजे अजून त्याच्या मधात तुमचं अजून घोड्याच्या मधातलं जे विश्वास आहे हॉर्स राइडिंगमध्ये ते वाढवलं पाहिजे